इकडे म इकडे म्हणजे कसं म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असले तर ते कसे म्हणजे आरकिस्टवाले लोकांना बोलवता ते त्यांना म्हणजे लोकगीतं म्हणजे त्यांना खूप चांगलं संगीत म्हणता येतात ना तर त्यानला ते म्हणजे डी जे साऊंडवरचे संगीत ऐकायचे नसतात तर असे लोकगीतं ऐकायचे असतात आणि म्हणजे कसं ते लोक म्हणजे त्या गाणं ते गाणं म्हण म्हणतात तर त्या गाण्यांचं पूर्ण अर्थ समजून येते आपल्याला आणि पूर्ण म्हणजे आपण ते म्हट म्हण गाणं जे म्हणतात ते म्हणता म्हणता आपण ते आनंद घेऊ शकतो त्या गाण्याचा आणि एवढं मग चांगलं वाटते म्हणजे कसं संगीत ऐकल्यानंतर म्हणजे की कुणाला कशी सवय असते इकडे आता जे म्हणजे आपण सांगितले ते गाणंपण ते म्हणतात आणि त्यांना अशी लोकगीतेच येतात कारण म्हणजे ते असे डीजे साऊंडवरचे गाणे म्हणू नाही शकत ते त्यांचं हे आरकेस्टामधे नसतेच ना तर म्हणून ते याचे म्हणतात लोकंगीते